हां मी रुचिता हँडीक्राफ्ट इन ठाणेमधून केतन संगारे बोलतो आहे हो मॅम आम्ही हँडीक्राफ्ट वर्क बनवतो खूप साऱ्या जसे की मटकी आहे तोरण

डेकोरेशनसाठी आमच्याकडे तोरण आहेत पडदे आहेत उशा आहेत अंथरूण आहेत आणि स सर्वांची क्वॉलिटी एकदम अशी बेस्ट भेटेल तुम्हाला हो हो हो विणलेल्या आहेत आम्ही आणि तुमच्या माझ्या हाताखाली खूप कामगार काम करतात तसे ते एकदम चांगल्या प्रकारे विणतात आणि चांगल्या तुम्हाला काहीच अडचण येणार नाही मॅम तुम्हाला जी ऑ जी पण ऑर्डर द्यायची असेल तुम्ही देऊ शकता मॅम तोरण तोरण तोरण जे असतं ना तर आमच्या तोरणामध्ये फुलं लागलेले असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या धाग्यांचा उपयोग करतो म्हणून आम्ही तोरण तोरण हे रिजनेबल प्राइजमध्ये देतो तसं आम्ही एकशे वीस रुपयाचं एक तोरण भेटतो मॅम आमच्याकडे तुम्हाला बाहेर एवढं चांगलं हँडीक्राफ्ट तोरण कुठेच भेटणार नाही सॉरी सॉरी हँडक्राफ्ट तोरण असे कुठेच भेटणार नाही मॅम तुम्हाला मॅम आमची जी मॅम आहे ना त्यांच्या स्वतःच्या शेतातून आम्ही कापूस वापरतो आणि एकदम प्यूअर काप कापूस वापरला जातो मॅम उशांमध्ये आणि उशां उशांचे उशांचे कवर पण भेटतात मॅम आमच्याकडे एक रिजनेबल मॅम तुम्हाला इतकी स्वस्त उशा कुठेच भेटणार नाही आमच्याकडे फक्त दोनशे रुपयाला उशा भेटतील ते पण दोन

बल्क बल्कमध्ये पाहिजे का मॅम तुम्हाला डिस्काउंट डिस्काउंट भेटेल मॅम तुम्हाला तुम्ही तुम्ही तुम्ही तुम्ही विजिट करा मॅम आमच्या रुचिता हँडीक्राफ्ट इन ठाणेमध्ये आणि आपण आपण प प्राइजबद्दल बोलून डिसाईड करू

हाच नंबर आहे का मॅम तुमचा व्हॉट्सअपला हो मॅम ठीक आहे चालेल चालेल थॅंक्यू